येथील मासेमारांच्या जातीसमूह असे आहेत की तर खूप साऱ्या जाती आहेत भंडारी लोक आहेत कोळी लोक आहेत आणि मासेमारीच तर त्यांचा मुख्य व्यवसाय हा मासेमारीच आहे पण मच्छ मच्छीमारांच्या जातींमध्ये बोलायचं झालं तर आजकाल तर काही नाही कोणत्या म मुस्लिम समाजाची सुद्धा मासेमारी करतात त्यामुळे असं असं काही नाही आहे की कोळी सां कोणत्या एक पेसिफिक कोणता एक असा एका जा जातीचा समूह आहे तोच मच मच्छीमारी करतो आणि इप इथले जे पारंपरिक जे सण समारंभ आहेत त्यामध्ये आहे सगळ्यात मच्छीमारांचा आवडता किंवा महत्त्वाचा सण म्हणू शकतो आपण त्याला तो आहे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला सोन्याचा नारळ वाहून समुद्र देवा समुद्र देवाचे आभार मानले जातात तू का कारण तू असाच त्यांना समृद्धी मिळू दे त्याच्यातून संपत्ती माशाच्या स्वरूपातून जे संपत्ती जे समुद्रातून मिळते त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे लोक नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात अशा तऱ्हेने समुद्राच्या वरचे समुद्रावर जाऊन पूजा करून समुद्राची पूजा करून त्याच्यावर कृतज्ञता व्यक्त करणे हा हा सगळ्यात मोठा सण मच्छीमारांचा असतो आणि आणखीन वेगवेगळे सण असतात लोकलचे प प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या माशांच्या रेसिपी वेगवेगळे माशांचे पदार्थ बनवले जातात आणि एका एकोप्याने पूर्ण गावात असे हे सण साजरे केले जातात पण मला तर माझ्या माहितीनुसार सगळ्यात मोठा सण हा तो म्हणजे नारळी पौर्णिमेचाच असतो का तर त्या दिवसापासून मच्छीमार हे यांना आपल्या नावा समुद्रामध्ये पाठवतात मासेमारणी करण्यासाठी त्यामुळे मच्छीमारांचा सगळ्यात मोठा सण हा नारळी पौर्णिमाच आहे असं मला तरी वाटते